सर हे रेल्वे ऑफिस आहे का मी गीता खठारे बोलते उस्मानाबादवरून तर मला सहलीसाठी म्हणजे असा ग्रुपनी आम्ही जाणार आहोत सहलीला तर उस्मानाबादहून दिल्ली आग्रा असं आमचे ट्रीप ठरवली आहे तर त्याचे तिकीटचे रेट काय आहेत आणि दिल्लीला उतरून आणि परत वेगळी म्हणजे आग्र्याला जावं लागेल का आपल्याला का डायरेक्ट रेल्वे आहे तर ब फर्स्ट क्लास तिकीट मिळालं तर आम्हाला खूप चांगलं राहील निदान आम्ही ह्या महिन्यात एक तारखेला एक ते पंधरा या दरम्यान आमची ट्रीप राहील तर तुम्ही तिकीट बुक करण्यास आम्हाला मदत करा आणि त्याची माहिती आम्हाला दिला तर खूप चांगलं होईल आणि मधले कुठं स्टॉप वगैरे उतरावं लागेल का परत असं मधल्या स्टेशनला वगैरे तर डायरेक्ट मग गाडी मिळाली तर आम्हाला खूपच चांगलं होईल आणि काय काय त्या जेवणाची वगैरे गाडीमध्ये सुविधा लंचची आहे का आणि म्हणजे प्रवासा सहलीत म्हणलं तर आनंद घ्यायचा असतो तर ते आनंद मिळण्यासाठी म्हणून सर की असा शांतता हवी आहे आणि तुम्ही फर्स्ट क्लासचे आम्हाला किंवा ए सीचे तिकीट दिलं तर खूप चांगलं होईल धन्यवाद सर